राज्यातील शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात शिक्षण विभागातर्फे शाळेची वेळोवेळी तपासणी करण्यात येते प्रत्येक उपक्रम व्यवस्थितरित्या राबविण्यात येत आहे की नाही याची खात्री करून घेण्यात येते शाळेच्या उपक्रमामध्ये क्रमामध्ये बदल सुचविण्यात येतात व त्याची अंमलबजावणी करण्यात येते शिक्षण विभाभा विभागाकडून वरचेवेळी नवीन उपक्रम आणले जातात व ते प्रत्येक शाळेत राबवले जातात व विद्यार्थ्यांच्या वि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येते व त्यांना विशिष्ट प्रकारची बक्षिसे पण देण्यात येतात व यामध्ये सर्व शाळांना सभा सहभागी होण्यासाठी

आमंत्रित केले जाते